मला झाडांचा खूप शोक आहे मला माझ्या घरी झाडंही बा कडीपत्त्याचं झाड आहे वालाचं झाड आहे वांग्याचं आहे आणि मला कडीपत्ता झाड मला खूप आवडते कारण का ते मला भाजीमध्ये खूप टाकायला खूप आवडते जशी कढी फोडणी दिली आपण त्याच्यात टाकायलासुद्धा आवडते आणि पुन्हा वांगे वांगे तर आपल्याला पाहिजेच घरी वापरण्यासाठी वांगे तर हवेच आपल्याला भाजीसाठी तसेच मेथीची भाजी झाली पुन्हा भरपूर साऱ्या भाज्या आहेत आणि तसेच फुलांचे झाडं मला खूप आवडते जसे झाले शेवंतीचे फुलं झेंडूचे फुलं मोगऱ्याचे फुलं आणि अजून गुलाबांची फुलं खूप खूप सुंदर सुंदर फुलं मला खूप आवडतात जसे आपण देवाला वाहू शकतो तशा प्रकारची फुलं मला खूप आवडतात आणि